हॅलो मी शीतल गायकवाड बोलते आहे तु भारत गॅस एजन्सी हाच नंबर आहे ना हां मला गॅसचा पत्ता बदलायचा होता अगोदर मी गावाला राहात होते मग आता शहरात आले आहे रत्नागिरीला इथे नोकरीसाठी बँकेत नोकरी लागली आहे मग हां मग पत्तेच पत्ता बदलण्यासाठी मग काय प्रोसिजर आहे हां हां हां मग मला कोणती कागदपत्रं लागतील हा मग माझ्याकडे आत्ता हां आधार कार्ड आहे पॅन कार्ड पण आहे आणि गॅसचं पुस्तक पण आहे हां मग हे तिन्ही तिन्ही पण लागतील आणि अजून काही लागणार नाही ना हां मा हा माझ्याच नावावर गॅस गॅस आहे हां मग ठीक आहे आणि क टायमिंग काय आहे तुमच्या ऑफिसचं हां हां सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत आहे का हां मग चालेल पण मी आत्ता आत्ता तर वेळ नाही आहे पाच वाजता नाही चारपर्यंतच टायमिंग आहे ना मग पाच वाजता कसं येणार मग त्याच्यामुळे उद्या आलं तर चालेल का हां हां चालेल उद्या दुपारी येईन मी तुमच्याकडे मग तेव्हा पत्ता वगैरे आणि किती पैसे लागतील हां हां मग पूर्ण प्रोसिजरचे पाचशे रुपये लागतील बरं बरं ठीक आहे मी सगळे कागदपत्र घेऊन येईन तुमच्याकडे हां मग चालेल तुम्ही भेटाल तिथे ना हां हां चालेल चालेल मी येईन उद्या दुपारी